हॅलो नमस्कार भारत गॅस एजन्सीमधून बोलता का तुम्ही हां एक आमचं प्रॉब्लेम आहे कारण मी अगोदरचे जे अड्रेस आहे माझा तांबरी विभागचा तर तो तांबरी विभागचा अड्रेस चेंज केल्यामुळं मी ज्ञानेश्वर चौकामध्ये आलं तर माझा ग्राहक क्रमांक आहे एक दोन तीन चार पाच तरी विनंती आहे की तुम्हाला माझं तांबरी विभागाचं जे पत्ता होता ते चेंज करू ज्ञानेश्वर चौकामध्ये करा एवढी विनंती आहे तुम्हाला तरी तुम्ही लवकरात लवकर करा कारण आम्ही तांबरी विभागामध्ये आता राहत नाही ज्ञानेश्वर चौकामध्ये आहे तरी विनंती आहे तुम्हाला तुम्ही चेंज करा आम्ही उम्मीद करतो की तुम्ही कराल